मी एक विद्यार्थी असल्या कारनाने नोकरीच्या स मी सध्या शोधात आहे अभ्यासाविषयी जर सांगितले तर फक्त अभ्यास आणि अभ्यास हेच माझ्या आयुष्यात सध्या चाललेले आहे आणि आपला जर अभ्यास पूर्ण झाला तर समोर आपल्याला नोकरीच करावी लागेल ही माझी धारणा आहे आणि त्यामुळे मी जास्त काही नोकरीच्या मागे लागणार नाही कारण पहिले आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि नंतर आपल्याला नोकरी शोधायला पाहिजे अभ्यास जर चांगल्या पद्धतीने केला तर नोकरी आपल्याला मिळणारच आहे